गावात जर कोणाची अंत्यविधी झाली तर त्यासाठी असे करतात की गावकरी सगळे जमा होतात त्यांच्या घरी त्यांना आधार देतात कुटुंबाला आणि मग त्याची अंत्ययात्रा काळण्याची तयारी करतात अंत्ययात्रा काढतानी जसं ते कल् बांबूची शिडी बनवतात त्यावर ते जे प्रेत आहे ते प्रेत ठेवतात त्याच्यावर पांढरा कपडा मग त्याला हार फुलं घालून त्याची पूजा करतात न त्याला नवीन कपडे घालतात त्याच्यानंतर ती अंत्ययात्रा घरापासनं त स्मशानभूमी जिथं जाळतात तिथे ने रस्त्यानी जातं नेतात तिथे त्याच्या मागोमाग लोक राहतात येच्यानंतर तिथे नेल्यानंतर तिथे लाकडांचा ढाचा उभा करतो करतात त्यामध्ये गोवऱ्या वगैरे अशा टाकून त्याला उंच वर करतं मग त्यावर ते प्रेत ठेवलं जातं प्रेत ठेवल्यानंतर तिथे परंपरेनुसार पूजा वगैरे जे काही विधी आहेत त्या करतात याच्यानंतर त्या प्रेतावर हे टाकून लाकडं वगैरे टाकून त्याच्यावर पेटवण्यासाठी रॉकेल वगैरे पेट्रोल असं काहीतरी लवकर पेट घेतला पाहिजेन त्यासाठी ते करतात आणि जसं ज्याच्या घरचं जे आहे कुटुंबातलं त त्याला अम् मुलगा असेल तर त्याचं मुंडन म्हणजे टकली केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्याची चौदा तीन दिवसानंतर ती राखड एका पवित्र ठिकाणी म्हंजे पाण्यामध्ये शिरवल्या जातं आणि तेरा दिवसांतर किंवा चौदा दिवसानंतर त्यांचे तेरवी म्हणून हा एक प्रोग्राम केला जातं जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती मिळावं अशाप्रकारे गावात केलं जातं